हॅलो हां हां तुम्ही तुम्ही ट्रेकर्स ना थोडंसं गाईड करू शकता का मी ऐकलं आहे तुमचं नाव अ नाही मला ना असं खूप मोठा ट्रेक नको आहे असा आपल्या महाराष्ट्रात किंवा छोटा असा असेल ना तर ते जरा चांगले वाटतात म्हणजे थोडंसं एक दिवस जाऊन यायला फार दमायला होत नाही असं मला पाहिजे

हो बरोबर हां

भीमाला हो बरोबर हां हां हो बरोबर बरोबर हां मी आमच्या मोठ्या म्हणजे म मोठ्या लोकांचं मैत्री मि मैत्रिणींच्या नंतर फॅमिली मेंबर्सचाच ग्रुप आहे

हो हो हो हो ऐकलं आहे मी हां हो बरोबर हां पण पावसाळ्याच्या आत्ता पावसाळा आहे ना तर पावसाळ्याच्या दृष्टीने दोनपैकी कुठला चांगला राहील कारण आत्ता पक्षी असतात का किंवा म्हणजे सिझन त्यांचा आत्ता असतं की नाही ते

मंदिरं मंदिर हां

हां आणि मग कळवते मी तुम्हाला भीम हं भीमाशंकरच्या विषयी मी आम्ही किती लोक आहेत काय ते सगळं मी तुम्हाला कळवते मग तशी तुम्ही आम्हाला सांगा काय व्यवस्था आहे ते हां ठीके ओके बाय